आमच्या कोकणातील प्रसिद्ध एकदम फेमस सण म्हणजे तो होळी दिवाळी दोनच आहेत होळी आमची तर असा शिमगा आमचा तर आम्ही साजरा करतो हा आमचा सण नऊ दिवस हा साजरा सण होतो नवा नऊ दिवस आमचा होळी सण जवळ आला शिमगा आला की आम्ही आट्यापाट्या नंतर असं देखील नऊ दिवस खेळ खेळतो खेळ खेळल्यानंतर मग दहा दिवशी आम नवव्या दिवशी आमची होळी ज होळी ज होते होळी दहन होते त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आमच्यात धुळीवंदन साजरा होतो धुळीवंदनमध्ये मग आम्ही एकमेकाला रंग लावून अशी थट्टामस्करी अशी एका म्हणजे अशी मौजमस्ती करतो दुसरा तर मग दुसरा सण तर तो दिवाळी दिवाळीमध्ये काय आमचं कसं मग दिवाळी एकदा आली काय मोठी दिवाळी आणि लहान दिवाळी असा आमचा कोकणातला असा हा दोन दिवाळ्या असतात आमच्या मग पहिली दिवाळी म्हणजे आमचा तो तुळशी विवाह होतो तुळशी विवाहानंतर मग मग मग त्या राहले काम मग रंगा आपल्या रंग रंगोट्या करून आकाशकंदील लावून दाराला तोरणं बांधून तो सजरा फटाके फोडून असा तो सन साजरा करतो त्यानंतर महत्वाचा सण म्हणजे गौरी गणपती गौरी गणपती आले की आम्ही नोकरवर्ग सगळे मुंबईला असतो आणि मग तो आम्हाला सण साजरा करण्यासाठी कोकणाची ओढ लागते आणि मग आम्ही कामावर सुट्ट्या घेऊन तो गौरी गणपती सण साजरा करताना गणपतीचं मखर करणं किंवा डेकोरशन करून गणपती पुन्हा रात्री आप दुसऱ्यांच्या गणपती बसले घरी की नाचगाणं झिम्मा बा महिला मंडळ झिम्मा फुगड्या खेळून उत्तम प्रकारे असा आम्ही आनंदाने तो सण साजरा करतो नंतर दहाव्या दिवशी विसर्जन असतो त्यावेळेला विसर्जन करताना विसर्जनाच्या बाजूला नदी आहे नदीच्या काठावर आम्ही तिथं नाळ ढोळ ढोलावर नाचगाणे करतो आणि नाचगाणं करून गणरायाला निरोप देतो आणि विसं गणपती विसर्जन करतो